आमच्या परिसरात घडलेली ऐतिहासिक घटना म्हणजे एकोणीसशे सोळाशे चौसष्टमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती मालवणच्या नजीक कुरटे बेटावर सोळाशे चौसष्टमध्ये श छत्रपती शिवाजी महाराजांनी चिं सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी करण्यास सुरुवात केली जलदुर्गाहून येणारी परकीय आक्रमणं थोपवण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती करणं आवश्यक आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळी जाणवलं त्यावेळी त्यांनी मालवणमधील कुरटे बेटावर एका मजबूत अशा अद्भुत अशा सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती करण्यासाठी त्यांनी चालू केलं तर इथे जवळजवळ एक कोटी होन खर्च करून महाराजांनी अत्यंत दूरदृष्टीने आणि अत्यंत कल्पकतेने एक मजबूत असा जलदुर्गाची निर्मिती केली त्याचं नाव त्यांनी सिंधुदुर्ग असं ठेवलं आणि तो किल्ला अजूनही जवळजवळ तीनशे वर्ष झाली तो अबाधित आहे त्याला क त्या किल्ल्याला बावीस बुरूज आहेत आणि त्याची तटबंदी जवळजवळ तीन मैलाची तटबंदी आहे आत पाण्याच्या वि गोड पाण्याच्या विहिरी आहेत दुधबाव साखरबाव दहीबाव अशा तिके ती विहिरी आहेत आणि आत राहण्याची व्यवस्था होती पायखान्यांची व्यवस्था आहे आणि एक समुद्रकिनारा तर तटापासून अर्ध्या मैलाच्या अंतरावर हा किल्ला आहे आणि हा किल्ला त्यावेळी आरमार सं सं पश्चिम बाजू भक्कम स्वराज्याची पश्चिम बाजू भक्कम करण्यासाठी महाराजांनी फार दूरदृष्टीने बांधलेला किल्ला आहे समुद्रावरून येणारी परकीय आक्रमणं थोपवण्यासाठी इंग्रजांचं आक्रमण थोपवण्यासाठी त्यावेळी त्या प किल्ल्याची गरज होती आणि तो किल्ला त्यांनी तिथे बांधला त्या किल्ल्याचा पाया बांधला तीस फूट उंचीची भिंत आहे बारा फूट रुंदीच्या भिंती आहेत आणि हा जवळजवळ पाचशे मण शिसं ओतून गरम शिसं ओतून त्यात पाया घालण्यात आलेला आहे अजूनही आजही ते पाण्याच्या समुद्राच्या अखंड धडका अखंड लाटा सोशीत हा किल्ला अभेद्य किल्ला अजूनही उभा आहे तिथे तुम्ही गेल्यावर अजूनही तुम्हाला तिथे चुन्याचं बांधकाम केलेलं आहे चुन्याच्या साक्षी मिळतील तिथे आत एक शिवाजी महाराजांचं एक सुंदर मंदिर असं आहे तिथे लोक अजूनही राहतात तिथे दर पा बारा वर्षांनी एक पालखी काढली जाते एका स देवस्थानाची आहे देवस्थानाची पालखी काढली जाते आता त्या किल्ल्यावर पर्यटक सतत भेट देत असतात तिथून होडी व्यवस्था आहे तर हा किल्ला त्यावेळी महाराजांनी फार दृष्टीने बांधलेला आहे आणि तो आणि ते बघण्यासारखं आहे त्याचा त्याचं जे मुख्य द्वार आहे ते समुद्रातून दिसत नाही त्यासाठी तुम्हाला उतरल्यानंतर एका खिंडीतून जावं लागतं आणि खिंडीतून जरा पुढे गेल्यानंतर तुम्हाला ते द्वार भेटतं द्वार दिसतं कारण समुद्रावरून स दा द्वारावर मारा स थेट करता येऊ नये म्हणून तशी त्या द्वाराची मांडणी केलेली आहे तशी निर्माणाची रचना केलेली आहे आणि हा किल्ला अभेद्य असा किल्ला ही घटना सिंधूदु जिल्ह्यासाठी म्हणजे त्यावेळी जिल्हा असा नाही ब सिंधुदुर्ग कोकणासाठी अतिशय अभिमानास्पद आणि इतिहास प्रसिद्ध अशी घटना आहे आणि ती एकोणीसशे चौसष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ती तिथे तो किल्ला बांधलेला आहे आणि हे फार ऐतिहासिक गोष्ट आहे